आमच्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले आम्ही लावलेली आहेत एक तर सुगंधी फुले त्याचा सुवास माणसाला प्रसन्न करणारा असतो कुठलेही फूल हे नैसर्गिक आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मनाला प्रसन्नता वाटते आणि ही प्रसन्नता व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गरजेची आहे अशा पद्धतीच्या सुगंधी फुलांनी आपलं मन प्रसन्नच होतं आणि वेगवेगळ्या फुलांचा म्हणजे आपण वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकतो हार असेल म्हणा पुष्पगुच्छ असेल म्हणा किंवा अनेक धार्मिक कार्यासाठी तुम्ही या फुलांचा वापर करू शकतो प्रत्येकानं आपल्या घरामध्ये अशा पद्धतीच्या परसबागेमध्ये वेगवेगळ्या फुलांची रोपे लावणे आवश्यक आहे जेणेकरून आपलं घर हे प्रसन्न नेहमी राहील